शाळेच्या गॅदरिंगमध्ये कधी सहभागी झाला आहात का किंवा पाहिले आहे का तुमचा अनुभव कसा होता शाळेच्या गॅदरिंगमधलं सांगायला गेलं तर लहान असतेवेळी मी फक्त गॅदरिंग पाहिलं होतं त्यानंतर जसंजसं शाळेनंतर उच्च प्राथमिक शाळेमध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी स्वत गॅदरिंगमध्ये पण भाग घेतला होता आणि मला डान्स करण्याची खूप आवड होती त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी मस्तपैकी डं गॅदरिंगमध्ये डान्स एक डान्स प्रकार बसवला होता एक डान्स केला होता आम्ही त्या वेळची सांगायची अनुभव म्हणजे गंमत अशी झाली होती की जे आम्ही एक डान्स बसवला होता ती थीम होती आमची हॉरर थीम होती भुतं भुताचा डान्स होता गाणं पण भुताचं होतं भूत हूं मे असं गाणं होतं हिन्दी पिच्चरमधलं ते त्या गाण्यावर आम्ही डान्स बसवला होता मजे सिलेक्शन करण्यासाठी आमचे टीचर्स लोकं बसतात मग त्या वेळी भुताचा ह्या एक विचित्र प्रकार बघून पहिल्यांदा तर त्यांनी आमचा डान्सचं सिलेक्शनच केलं नव्हतं रिजेक केला होता त्यानंतर खूप त्यांना रिक्वेस करून करून मग हा आमचा डान्स त्यांनी सिलेक केला पण आमचा डान्स अगदी चांगल्या पद्धतीने बसरा खरा आम्हाला जे डान्स शिकवणारे होते त्यांनी चांगल्या पद्धतीने हा डान्स शिकवला होता आमच्याकडनं त्याने प्र बऱ्यापैकी सराव करून घेतला होता म्हणजे जरी भुताचा जरी असला तरी एकदम हे बोलता एकदम हॉररवालं नव्हतं एक चांगला त्याच्यातून एक संदेश पण दिला होता त्या डान्समधून त्यामुळे नंतर बऱ्यापैकी सगळ्यांना आवडला होता आमचा डान्स म्हणजे गॅदरिंग झाल्यानंतर जर कुठच्या डान्सची एखाद्या पफॉमन्सची जर चर्चा झाली होती तर ती आमच्या डान्सची चर्चा झालीहोती त्यामुळे खूप बरं वाटलं ते कारण पहिल्यांदाच आम्ही गॅदरिंगमध्ये भाग घेतला होता सहभागी झालो होतो आणि पहिलाच डान्समध्ये आमची एवढी डान्स तो फेमस झाला होता पूर्ण शाळेमध्ये कॉलेजमध्ये सर पूर्ण ज्या सरांनी व पहिलं रिजेक केला होता आमचा डान्स त्या सरांनी नंतर भरपूर कौतुक केलं होतं आमच्या डान्सचं की छान झालं तुमचा डान्स आणि हे त्यामुळे खूप असं सुखद अनुभव आम्हाला भेटलेला आहे हा आणि त्यानंतर नंतरनंतर डान्सची आवड तशीच राहिल्यामुळे गॅदरिंगमध्ये आम्ही तर करतच गेलो प्रत्येक वेळी कधीकधी नाटक पण केलं आहे गॅदरिंगमध्ये असं कॉमेडी नाटक आम्ही बसवलं होतं एक एका वर्षी ते ते पण छान झालं होतं मस्त अभिनय अभिनय करताना पण हसवणं म्हणजे मला असं वाटतं की हसवणं समोरच्याला हसवणं हे खूप कठीण असतं समोरच्या एखाद्याला हसवणं मग ते आम्ही एक कॉमेडी नाटक केलं होतं त्यामुळे भरपूर मजा केली होती भरपूर प्रेक्षक ह खळखळून हसत होते असं झालं आहे आणि हा प्रवास माझा तिथून चालू झाला तो अजूनही डा डान्स आणि अॅक्टिंग मी अजूनही करतो आहे अजूनही स्टेश परफॉमन्स करतो आहे मी त्यामुळे खूप चांगलं वाटतं आहे